तर काल मी एक वेगळ्या प्रकारचा पदार्थ बनवायला प्रयत्न केला तर माझ्या घरी थोडा शिल्लक भात होता त्याचं मी तो का वाया जावू जाव जायला पाहिजे म्हणून मी फोडणीचा भात बनवला तर एक मी वेगळ्या प्रकारचा फोडणीचा भात बनवायला या वेळेस प्रयत्न केलाय त्यात आपण नेहमी जो फोडणीचा भात बनवतो त्यात जे कांदा टोमॅटो सेम जे काही टाकतो ते आणि भाज्या वगैरे फक्त मी थोडा वेगळा टच द्यायला त्यात मी विदेशी पदार्थ काही वापरलेत मी त्याच्यात रेड चिली सॉस सोया सॉस आणि चिंग्ज करून त्याचा फ्राईड राईस मसाला येतो तो मी वापरला आणि एक चवीला त्याला एक चटणी द्यावी म्हणून मी पेरीपेरीची पेरीपेरी जो मसाला असतो तो वापरला टोमॅटो कॅचअप केचअप वापरलं चीज मेयो हे मी ह्याचं मी एक पेस्ट करून त्याची मी एक वेगळी चटणी बनवली आणि असा मी अशा अशा प्रकारे मी हा एक फोडणीच्या भाताचा मी एक वेगळा प्रक प्रकार बनवला हा एक ही हीज हीजी हीज ही हा जो पदार्त होता तो खूप उत्तम झाला आणि माझ्या घरात सर्वांनाही आवडला मी माझ्या मै मित्रमैत्रिणींना पण चवीसाठी थोडा दिला त्यांना पण खूप आवडला सो हा मी एक वेगळ्या प्रकारे बनवलेला हा एक पदार्थ विदेशी पदार्थ वापरून हा एक उत्तम प्रकारे हा पदार्थ जो माझा फोडणीचा भात होता तो तयार झाला आणि मला खूप आवडला